राज्याच्या इतिहासाला आकार देणाऱ्या प्रमुख साम सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळी यांच्यामध्ये संत तुकाराम यांचा वारकरी संप्रदाय हा अतिशय महत्त्वाचा आहे संत तुकाराम हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते त्यांचा जन्म देहू या गावी झाला होता तुकारामांचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा आणि तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणू लागतात आता हा वारसा वारकरी संप्रदायामध्ये पूर्न गाव वस्ती वाड्यांवरती पोहोचलेला आहे कारण वारकरी संप्रदायातल्या प्रवचनांनी कीर्तनांच्या शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आता हा जो जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असं म्हणतात म्हणजे या मानसाचं काय योगदान ह्या वारकरी संप्रदायासाठी असावं एकदा लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे राज्याच्या इतिहासाला एक सांस्कृतिक वळण वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून लागलेलं आहे तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड असे संत होते अभंग म्हटला की तो फक्त तुकारामांचाच मनातला पाहिजे एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना होती संत तुकारामांची भावकविता म्हणजेच अभंग वारकरी ईश्वरभक्त साहित्यिक अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात आणि ते अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे आता हे जे अभंग आहेत हे फक्त सुशिक्षित लोकांनाच पाठ आहेत का तर नाही त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांतरामध्ये भजनांच्यामध्ये कीर्तनांच्यामध्ये पाठ आहेत असं जाणवतं आणि भागवतधर्माचा कळस होण्याचे महत्भाग्य या माणसाला लाभलं महाराष्ट्राच्या हृदयामध्ये अभंग रूपाने ते स्थिरावलेले आहेत त्यांचे मंत्रांचे पावित्र्य त्या त्यांच्या अभंगांमधून जाणवतं त्यांची प्रत्याक्षनु प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे एवढा गोडवा त्यांच्या अभंगांमध्ये एवढी रसाळता त्यांच्या अभंगांमध्ये आहे त्याचबरोबर संत तुकारामांनी अभंगांच्याबरोबर गवळणी सुद्धा लिहिलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीचा अभिमान असावा की असा माणूस महाराष्ट्रामध्ये जन्माला आला आणि तो वारकरी संप्रदायाचा महामेरू ठरलेला आहे त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर हे सुद्धा अतिशय मोठ्ठे संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेत त्यांचा जन्म विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्या घरी आपेगाव पैठण या ठिकाणी झाला अगदी कमी वयामध्ये सोळाव्या वर्षामधे त्यांनी ज्ञानेश्वरी ब आणि अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यरचना करताना वडील आई ज्ञानाबाई यांच्या म्हणजे बाप रखुमाबाई विठ्ठल सूत ज्ञाना ज्ञानाबाई आणि ज्ञानदेव ही सुुद्धा नावं वापरलेली आहेत ते विठ्ठलपंत यात्रा करत असताना विठ्ठलपंत हे आळंदीला मुक्कामाला आले आणि त्या काळी त्यांना त्यांच्या मुलांना संन्याशाची मुलं म्हणून हेटाळणी करत होते परंतु त्यावेळेला या कुटुंबाला काय त्रास झाला असावा हे ते गावाने त्यांना कुटुंबांना वाळीत टाकलं काय परिस्थिती असावी त्या काळी ज्ञानेश्वरांनी त्यांच्या भावंडांची मूंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले आणि त्यावर त्यांनी उपाय विचारला त्या लोकांना तर ते म्हटले की केवळ देहदंडाची शिक्षाच आहे असं त्यांना सांगितलं परंतु त्या मुलांना स ते मुलं संस्कारपासून वंचित राहू नये त्यांचं भविष्य चांगलं भावं यासाठी विठ्ठलपंंतांनी आणि रुक्मिणीवहिनीने आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतलं आणि नंतर वडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांनासुद्धा प्रचंड त्रास दिला गेला आणि त्यामुळे ही भाव भावंडं पुढे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेमध्ये र रसाळ भाषेमध्ये ही शब्दरचना केलेल्या आहेत त्यांनी पूर्ण वारकरी संप्रदायाचा त्यांनासुद्धा महामेरू असं म्हटलं जातं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम म्हणजे बघा ही जी वारकरी मंडळी होती ह्या वारकरी मंडळींचं जीवन अतिशय कष्टामध्ये गेलं परंतु त्यांच्या मुलांनी ज्ञानेश्वरांनी मुक्ताईने निवृत्तीनाथांनी अतिशय चांगले अभंग रचून वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं योगदान दिलेलं आहे मला वाटतं ह्या इतिहासामध्ये या गोष्टींची नक्कीच दखल घेतली जाईल यात शंका नाही आणि हा वा सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीला एक मार्ग दाखवण्याचा प्रकार आहे त्याचबरोबरीने लावणी ही महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध प्रसिद्ध प्रकार आहे आणि हा जो लावणी आहे ही कित्येकदा तमाशाचा हिस्सा म्हणून मी सादर केली जाते लावणी ही महाराष्ट्राच्या भारताच्या महाराष्ट्र प्रांतातील लोकप्रिय संगीताची एक शैली आहे आणि त्या शैलीचे बशीर मोमीन हे शृंगारश्रेणीतील लावण्यांचे जनक आहेत असं ऐकून आहे त्यांनी अतिशय छान लावणीचे प्रकार म्हटले अभिजनवर्गामध्ये ती लावणी पसरवण्याचं काम त्यांची आवड जोपासण्याचं काम सुरेखा पुणेकर यांनी सुरू केले नटरंगी नार या लावणीच्या प्रयोगानंतर खरंं तर महाराष्ट्राला हा वेगळा प्रकार माहीत झाला त्यानंतर पॅरिसच्या आयफेल टावरसमोर माया जाधव यांनीसुद्धा लावणी साजरी केली सादर केली आणि लावणीला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाली अमेरिका जपान इंग्लंड या अशा अनेक ठिकाणी लावणीची त्यांनी जे वेगवेगळे प्रकार त्यांनी सादर केले आणि अशा अनेक ठिकाणी लावणी त्यांनी प्रसारित केली